घराच्या दारात किंवा उंबरठ्यावर शेणाच्या पाण्याचा सडा मारल्यामुळे वेगवेगळ्या विघातक शक्ती अगदी म छोटे छोटे कृमी असतील किडे असतील अळ्या असतील ह्या तर रोकल्या जातातच शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे जे हल्ली वापरले जाणारे न फटाके असतील त्या फटाक्यांचा बचाव पण आपल्या घराचा आपल्या घराचा हया शेणाच्या सड्यापासून होतो त्यामळे हा शेणाच्या सडयाला पूर्वीपासून खूप महत्त्व आहे हल्ली हल्ली काना हल्ली हल्ली हा हे जे आहे हे महत्त्व कमी कमी होत चालेले आहे रांगोळी असेल शेणाचा सा सडा असेल हे सगळे प्रकार कमी होत चालेले आहेत पण हीच हेच सगळं परत आपल्या इथून जाऊन अमेरिकेमध्ये हया गोष्टींचा शोध घेतला जातोय आणि ते परत नव्या नव्याने हया गोष्टींचा वापर का केला जायचां त्यामागील शास्त्रीय कारण शोधलं जात आहे गाईच्या शणा शेणाचा आपल्याकडे खूप पूर्वीपासून महत्त्व अगदी सगळीकडे त्याचा वापर केला जातो